सध्या तर मी कुठले वाद्य वाजवत नाही आणि त्याच्याबद्दल सांगण्यासारखं तर असं माझ्याकडे असं काही आहे नाही पण मला तबला हा हे वाद्य जास्त वाजवायला आवडेल कारण की तबला वाजवण्यातील दोन्ही हातांचा व्यायाम होतो आणि दोन्ही हात चालतात तर मला तसं तबला ताज हुसेन या जे मोठे तबलावादक आहे त्यांच्यासारखं मला शिकायचं शिकायला आवडेल व मला ते तबला वाद्य वाजवायला सर्वात जास्त आवडेल